मी मागच्या हप्त्यात एक पूर्ण नवीन लॅपटॉप घेतला तर तो मला खूप छान वाटला घेतला तेव्हा पण जेव्हा मी तो घरी आणला आणि खोलून बघितला तर त्यामध्ये मला फार त्रुटी आढळल्या कदाचित मला कंपनीने दुसरा दिला असेल जो की मी बघितला नसेल तर त्यामध्ये अशा अडचणी आल्या की त्याचा लाईट बरोबर दिसत नाही त्याचे अंक बरोबर दिसत नाही त्याचा कलर खूप जुनाट होता आणि तो खूप जुन्या काळातला असावा मला असं वाटलं तर मी तो लॅपटॉप आता वापस द्यायला चाललो आहे तो कंपनीने स्वीकारावा ही माझीच विनंती आहे कारण की मी एवढी महागडी वस्तू घेतली ती माझ्या कामासाठी आणि त्यात माझे कामाचे सॉफ्टवेअरच चलत नाही त्याच्यात खूप साऱ्या गडबडी आहेत जसं की आपण त्याला माऊस लावला तर ते चलनाच नाही त्याला ब्लूटूथ कनेक्ट होत नाही त्याला वायफाय कनेक्ट होत नाही तर ते पूर्ण मी त्यांच्याकडून नीट करून घेणारे आणि त्यांनी जर मला नीट करून नाही दिलं तर मी त्यांच्याकडून माझे पैसे पूर्ण घेणार आहे पैसे परत करताना मी त्यांच्याबद्दल मानसिक आणि शारीरिक त्रास झाल्याबद्दलही सांगणार आहे मी त्यांनी ते पण माझी नुकसान भरपाई करून द्यावी आणि खूप बेकार प्रोडक्ट आहे तो असं मी त्याला मानतो